टोकाचे हवामान असेल किंवा दुष्काळसदृश्य परिस्थिती असेल तेव्हा झाडांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण समजा दुष्काळ असेल किंवा एप्रिल मे दरम्यान जेव्हा पाण्याची आवक कमी झालेली असते आणि नळालाच पाणी मुळात कमी येत असतं त्यामुळे घरी वापरायला पाणी कमी असतं त्यामुळे तुम्ही झाडांना कुठलं पाणी घालणार असं होतं आणि त्यावेळेला वातावरण पण खूप खूप उष्ण असतं भरपूर उकाडा आलेला असतो ऊन ऊन अगदी टोकाला पोहोचलेलं असतं अशा परिस्थितीमध्ये झाडांना पाणी कमी घालावं झाडांना पाणी कसं घालायचं हा मोठा प्रश्न असतो मग अशा वेळेला काय कराय करतो मी शक्यतो जो पालापाचोळा असतो तो त्या झाडांच्या मुळांमध्ये ज झाकून ठेवतो जेणेकरून झाडांची मुळं झाकली जातील आणि त्याच्यावर जसं जमेल तसं थोडंथोडं पाणी घालतो जेणेकरून ते थोडंसं मऊ थोडंसं दमट राहील आणि तसं असल्यामुळे काय होतं की मुळं पण मुळांना गारवा मिळतो आणि ते जे पानं पालनापाचोळा असतो त्याचं विघटन होत जातं असं प्रत्येक झाडाला आपण करू शकतो आता जी झाडं कुणबीमध्ये आहेत म्हणा किंवा छोट्याछोट्या भांड्यांमध्ये लावलेली आहेत तर त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्यांचा आणि जमिनीचा तसा संबंध नसतो त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते मग ते थोडं कुठली मोठी जी झाडं वाढलेली असतील नारळाची असतील पेरूची असतील कुठलीही फळझाडं असतील तर शक्यतो त्यांना सावलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल माझ्याकडून जेणेकरून काय होतं की त्यांना पाणी मुळातच कमी लागेल आणि ज माती कुंडीतली माती म्हणा ती वाळणार नाही आणि थोडासा त्याच्यातला दमटपणा कायम राहील